यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि आम्ही जिथे राहतो या परिसरामध्ये असे महाविद्यालय आहे जेथे एम ए म्युझिकसाठी ॲडमिशन घेतली जाते आणि अशा काही प्रायवेट संस्था आहे प्रायवेट शाळा आहे जिथे कले कला शिकवली जाते आता तर प्रत्येकच घरात एक कलाकार असतोच तर जर त्याने समोर त्यात शिक्षण घेतलं त्याने एम ए केलं बी ए एम ए जे काही शिक्षण त्यांनी घेतलं तर तो त्याच्या बेसवर तो समोर जाऊन एक शिक्षक म्हणूनही काम करतो आणि तो त्याची कला शिकवण्यासाठी तो तेवढा प्रबळ म्हणून जातो आता माझाच स्वतःचा विषय घेतला तर मी आता उपांत्य विशारदला आहे माझं एक वर्षाने विशारद झाल्यावर मी स्वतःचे माझे लीगल क्लास स् सुरू करू शकते एक स्वतःचं प्रायवेट शाळा किंवा संगीत विद्यालय सुरू करू शकते आता मी ज्यांच्याकडे शिकते आहे त्यांचं एक प्रायवेट संगीत विद्यालय आहे ह्याप्रकारे इथे भरपूर असे संगीत विद्यालय किंवा नृत्य विद्यालय आणि महाविद्यालय म्हटलं की ते अनेक म महिला कॉलेज आणि दाते कॉलेज इथेसुद्धा कलाविषयी शिक्षण दिले जाते आणि तिथेसुद्धा एम ए म्युजिक वगैरे अशा फील्ड आहे ज्याकरून कलाकारांचा त्याचा कलाकारांना त्याचा खूप चांगल्या प्रकारे मदत होते आणि समोर त्यांना शिक्षण घेण्याची त्यात संधी मिळते